मला वाचनाची खूप आवड असल्यामुळे मी वेगवेगळे पुस्तकं वाचायला मला खूप आवडतात तरी सध्यामध्ये शेवटचे वाचलेले पुस्तक म्हंटलं तर ययाति कादंबरी मी वाचली होती ती मला वाचायला खूप आवडते माझी ही दुसरी तिसरी वेळ आहे वाचायची त्यामुळे मला ही कादंबरी कितीदा जरी वाचले तरी कंटाळा येत नाही याच्यामधून शिकण्यासारखं खूप काही आहे आपले अनुभव एखाद्या गोष्टीचे विचार करण्याची कल्पना त्यावेळेसचे लोकं कसे विचार करत होते त्यामधून असं शिकायला मिळतं या कादंबरीमध्ये म्हंटलं तर खूप काही घेण्यासारखंसुद्धा आहे याच्यामध्ये यायाति आधीचे लोकं कसे लिहत होते कोणत्या गोष्टीचे विचार करत होते कसे त्यांच्या डोक्यामध्ये विविध प्रकारच्या कल्पना येत होत्या ह्यामधून ह्या कादंबरीमध्ये हे मांडलं गेलेलं आहे ही कादंबरी वाचायला बघायला गेलं तर खूप कंटावाणी अशी मोठी वाटते पण ज्याच्या जसं जसं आपण त्या वाचत जाऊ तसं तसं आपल्याला ते आवड निर्माण करते त्याच्यामध्ये रस यायला तयार होतो त्याच्यासाठी ही कादंबरी खूप लोकांनी लवकरात लवकर वाचावी अशी माझी तरी विनंती आहे आणि तुमचा जो काही अभिप्राय आहे तो सगळ्यांना सांगावा हे कादंबरी वाचल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप मोठा फरक येईल याची मी शंभर टक्के तुम्हाला स देऊ शकते शंभर टक्के गॅरंटी देऊ शकते तुम्ही ही कादंबरी लवकरात लवकर वाचावी अशी माझी इच्छा आहे